मी माझे पीक विकताना शक्यतो तरी आमच्या घराची शेती केली जाते आम्ही पिकं बाजारात विकत नाही उदाहरणार्थ भात असेल तर एक वर्षी किंवा एकाच सीझनला जो भात आम्ही काढतो आहे तो भात आम्हाला दोन वर्ष खाण्यासाठी उपयोग उपयुक्त आहे त्यामुळं पीक विकणे ही वेळ आमच्यावरती येत नाही पण कदाचित जर आलं तर भात वगैरे विकायचं असेल तर एखाद्या व्यापाऱ्याला विकू किंवा आपल्या गल्लीत वगैरे असे बरेसेच लोक असतात ज्यांची शेती असते पण ते दुसरे पिकं घेत असतात त्यावेळी त्यांना आपण बदलावरती ती पिकं देऊ शकतो आहे असं मला वाटतं आहे इतर राज्यात विकण्याचं काय मग आता राज्यात आपण विकायचं असेल तर त्याचे नियम काय आहे ते हे थोडंसं आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे का तर जे पीक आहे ते आहेत तसंच्या तसं आपण विकू शकतो आहे का त्याला पॉलिश करायचं त्याचं दर किती आहे त्यातून आपला फायदा किती मिळणार ह्या सगळ्या गोष्टी बघूनच आपण काय करायचं आहे ते पिकं विकायचे आहेत आणि भरपूर मोठमोठे बाजार उपलब्ध आहेत भरपूर ऑनलाईनसुद्धा बाजार आहे की जिथं आपण पिकं वगैरे विकू शकतो आहे त्याचा प्रयत्न आपण करायचा आहे हे सगळं केल्यानंतरच आपल्याला व्यवस्थित पिकं त्या बाजारात विकता येते